मराठी मुलांना आपल्या शिकवायलाच पाहिजे कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्येच मराठी ही भाषा संपूर्ण बोललेली जाते मराठी आपली ही मातृभाषा आहे आणि मराठी बोलणं ही आपली संस्कृती आहे तसं म् अ शिक्षणामध्ये इंग्लिश हिंदी हे चालतंच पण आपण मराठी माणसं आहोत महाराष्ट्रात राहतो तर मराठी आपण शिकणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला मुलांना पण मराठीचं ज्ञान घडवणं खूप गरजेचं आहे शाळेमध्ये तसं जास्त इंग्लिशच बोललं जातात त्याच्यामुळे काय होतं की मुलं मराठीपासून खूप मराठी भाषेपासून खूप दूर होत चाललेले आहे पण ते आई वडिलांचं काम आहे की आपण मुलांना सांभाळायला हवं आपण आपल्या मुलांना मराठीबद्दल सांगायला हवं की मराठी आपल्यासाठी किती इम्पॉरटंट आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो त्याच्यामुळे आपल्याला मराठी बोलायलाच पाहिजे